हां हलो हां आम्हाला की नाही बोलत आहे आम आमच्या बुद्धविहारातर्फे नाही का आम्ही एक म्हणजे कुठे बाहेर जायचं नाही का आपलं बौद्ध स्थळ बघायला जातो म्हणत आहो तर तुम्ही नागपूरची हां तर आम्हाला त्याविषयी माहिती पाहिजे होती तर तुम्ही आम्ही महिला आहो आम्हाला गाडी मिळेल का तुमच्याकडून हां आम्ही पंचवीस तारखेला जाणार आहो आणि लोक वीस लोक आहो तर तुम्ही म्हणजे वीस सीटर वगैरे नाही का आणि त्याच्यात छोटी वगैरे पण राहतील तर कमी जास्त पंचवीस सीटरची गाडी मला पाहिजे होती नाही नाही आम्हाला एका दिवसासाठीच पाहिजे आहे सकाळला झालं दिवसभराचं आणि सायंकाळी आपल्या घरी

बारा हजार खूप होते ना हो सर आम्ही काय एक दीड तासाच्या रनवरच तर आहो दीक्षाभूमी आमच्या गावापासून परवडलंही पाहिजे ना तुम्ही एकदम म्हणजे पाचशे दोनशे तीनशे लागते ना असं बस केलं तर दोनशे किती सात हजार हां बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे मग गाडी किती वाजता येईल आमच्याकडे म्हणजे साधारण निघणार हो आम्हाला बरोबर नऊ वाजता आमच्या विहारासमोर गाडी पाहिजे हा हा ठीक आहे ना ठीक आहे मी तसं महिलांना सांगेल हा हो ठीक